माझा आवडता चं छंद आहे शिक् शिकवणे आणि शिकणे मला शिक्षिका अगोदरपासूनच व्हायला खूप आवडत होतं आणि त्यासाठी मी डी एड शिक्षण केलं आणि आता शिकवित पण आहे एका शाळेत शाळेचं नाव आहे न्यू रॉयल अॅकडमी आणि दुसरा आहे ते म्हणजे मला कुकिंग करायला खूप आवडते मला नवीन नवीन पदार्थ बनवायला आवडते नवीन नवीन एक्स्पेरिमेंट करायला आवडते नवीन नवीन स्टायलिश डिश खायला पण आवडते आणि बनवायला पण आवडते आणि मी नवीन नवीन पदार्थ बनवते आणि आपल्या मुलांना आणि आपल्या परिवाराला पण खाऊ घालते